कोण बोलत आहे हॅलो हॅलो कोण बोलत आहे हां हां हो कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे

मोगऱ्याचं पाहिजे गुलाबाचं पाहिजे

हो का मला गुलाबाचं पाहिजे

घरपोच पाहिजे मिळू शकते का घरपोच हो का

स्वत साठी पाहिजे

दोन वाजेपर्यंत आजच पाहिजे हां हां अच्छा प्राईजमध्ये काही कमी जास्त नाही होऊ शकत का

काही कमी जास्त होऊ शकते काही कमी करा हो का फक्त दहाच रुपये कमी आणखी वीस तीस रुपये कमी करा

अच्छा हो करून द्या

हा ठीक आहे माझं नाव मृणाली दिनेश भाईचारे आहे मोबाईल नंबर नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू थ्री टू टू टू वन आहे पत्ता आहे आनंदमेर अपारमेंट फ्लॅट नंबर तीनशे दोन मनीषनगर ऑनलाईनच करून देणार पेमेंट घर घरपोच आहे ना तर ऑनलाईनच करून देणार ठीक आहे

ठीक आहे हो ठीक आहे